हॅलो व्यंकटेश अयाचित बोलत आहे का नमस्कार माझं नाव चंद्रकांत राऊत आहे मी आपला जे नंबर आहे ते मला एका अॅप्लिकेशन थ्रू मिळाला ब्रोकरेजच्या माझा मुलगा आम्ही इकडंं राहतो आपलं नागपूरला राहतो आणि हा मला माझ्या मुलासाठी वन बी एच के शोधायचं होतं हो यवतमाळमध्ये संकेतनगर माहिती असेल संकेतनगर हा तर संकेतनगरला त्याला शोधायचं होतं वन बी एच के त्याची फॅमिली आहे अन् नवरा बायको हे दोघंच जण आहे तर त्यांच्यासाठी थोडं स्पेशियस म्हणजे सोयीस्कर एक वन बी एच के शोधायचं होतं अच्छा नाही नाही नाही सध्या वन बी एच केच पाहिजे आहे तर तो पुढच्या महिन्यापासून तो शिफ्ट होणार होता दोन तारखेपासून शिफ्ट व्हायचं विचार सुरु आहे कारण तो तीनला मग त्याला ऑफिस जॉईन करता येईल

आम्हाला दहा वगैरेपर्यंत छान असलं पाहिजे दहा हजारपर्यंत

अच्छा अच्छा अच्छा अरे वा कारण काय आहे ना बेटा त्याचं ऑफिस जे आहे संकेतनगरच्या जवळ आहे तीनच किलोमीटर वगैरे त्याला पडेल त्याच्या आजूबाजूचे एरीया आता मी शोधले अॅप्लिकेशननुसार पण ते भेटून नाही राहिले आजबाजूचे एरीया लं ल बरंच लांब लांबच हां तर ते शोधत होतो आणि ब्रोकरेच अच्छा ब्रोकरेज फीस किती राहील अच्छा नाही नाही तरी म्हणजे जर समजा मी दहा हजारपर्यंतचं बुक केलं तर किती राहीन ब्रोकरेज फीस

अच्छा अच्छा तर तुम्ही जेवढंं मला माहीत एक पूर्ण पेमेंंट घेत आहे ना म्हणजे एक रेंट घेता ना तुम्ही बरंं बरंं बरंं तरी जर समजा दहा हजार रुपये रेंट असला त्याच्यात ब्रोकरेज तुमचं केवढंं राहील अच्छा अच्छा अरे वा ठीक आहे ना ठीक आहे पण अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सर अच्छा ठीक आहे ना मी तुम्हाला कॉल करतो तसं तुम्ही सांगा केव्हा यायचं तर मी आता पुढच्या हफ्त्यात येऊनच राहिलो यवतमाळला मला थोडंसं काम होतंं बॅंंकेचं तर मी तुम्हाला भेटतो कॉल करतो मी तुम्हाला ठीक आहे बरंं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद